भेट देण्यासाठी आमची माझी काही आवडती ठिकाणे म्हणजे एक शेगाव आहे आणि दुसरं महाबळेश्वर आहे तसंच याची देवी आहे माहूरगड देवी कारण ही जी स्थळे आहेत ही स्थळे सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळे आहेत आणि ती आवडायचं ठिकाण म्हणजे शेगावला एवढी स्वच्छता आहे की तिथे काही पहायचं कामच नाही आणि नवासतापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत अन्नदान सुरू असते त्याच्यामुळे ती ठिकाणे मला खूप आवडतात तसंच माहूरगडच्या देवीलाही तसंस आहे खूप डोंगरावर असल्यामुळं तिथे चढण्यासाठी आपल्याला एक वेगळी मजा येते आणि त्याच्यामुळं आणखीन एक ठिकान जर आवडायचं असलं चिखलदरा चिखलदऱ्याला पावसाळ्यात खूप मस्त हिरवे हिरवे जंगल असते सीमाडोह वगैरे किंवा जे पहाड आहेत पहाड मस्त व्यवस्थित दिसतात चांगले दिसतात त्याच्यामुळे हे देखील मला आवडतात अशा प्रकारचे मला भेट देण्यासाठी वरील ठिकाणे आवडतात